आपल्या महाराष्ट्राचं महान दैवत म्हणजे राजे छत्रपती आजपर्यंत त्यांच्याबद्दल आजोबा वडील आणि शाळेतसुद्धा खूप चांगलं म्हणजे ऐकला आहे आजही आपल्याच प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांचं दैवत कोणतं असेल तर ते राजे छत्रपती आहे आणि इथे महान नेते म्हणजे विनोबा भावे आणि महात्मा गांधीचा आश्रम असल्यामुळे आज लहानपणापासून त्या दोघांबद्दल खूप माहिती ऐकण्यात आले तसंच सगळ्याचे आवडते पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यांच्याबद्दल पण खूप चांगलं वागला त्या आणि माझी सर्वात म्हणजे आवडती पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी एक महिला असूनही तिथं कर्तृत्त्व खूप दीर्घकाळ पंतप्रधान प रा भुषविलं आणि त्यांनी चांगले निर्णय पण घेतले तसेच आमच्या भागात एक नेते म्हणून नाही पण संत म्हणून गाडगे महाराज तुकडोजी महाराजचा कार्य पण खूप आहे इथे त्यांनी पण जो समाज सुधारणेसाठी जातीभेदासाठी आणि अंधश्रद्धा धर्म याच्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे